हां हॅलो नमस्कार बोला मॅडम हो हो हो अपर्णा हो अरे वा हो हो हो हां किती हां हां हां हो हो हो हो चालेल मॅडम हां अरे वा खूप छान वाटलं आनंद झाला मी त्याच्यासाठीच केलं होतं अप्लाय की आपल्यामध्ये त्या सुरभीमध्ये मला मी वाचूनच मी ठरवलं होतं की मला जायचं आहे तिथे काम करू शकते तुमच्यासोबत हो हो हो बोला हो बोला मी पुण्याला राहते कात्रजला हो कात्रजला राहते मी पुण्याला नाही मॅडम आता काही तरी करायचं म्हणजे मी करीन ॲडजस्ट तुमची ब्रांच दुसरी जरी असली नंतर झाली तर ते होतं आणि आता सध्या पण माझी तयारी आहे म्हणजे कारण की मला काही तरी करायचंच आहे याच्यात अच्छा हां हां

हो हो हो हो हो हां तसं तुम्ही लिहिलं होतं त्याच्यात त्याच्यात लिहिलं होतं तुम्ही की दोन दिवस तुम्हाला घरी हां फ्लेक्झिबल असू शकतं लिहिलं होतं तुम्ही हो हां हां हो मॅडम माझे मी स्वतः कविता केल्या आहेत इंग्लिश आणि मराठीमध्ये आणि एका ऑथरच्याखाली मी म्हणजे इंग्लिश टू मराठी असं ट्रान्सलेशन पण केलं आहे आणि ते द म्हणजे दक्षिणेकडे एक भाग आहे कोणता आहे तो भाग आता आठवत नाही एगक्झॅक नाहीआठवत आहे तिथे मी माझं पाठवलं आहे ट्रान्सलेशन आणि त्यांनी ॲप्रिशिएट करून सर्टिफिकेट पण दिलं आहे मला

थोडीफार करीन नुसतं बुक्सच्या बुक्स म्हणजे तरी थोडंसं कठीण जातं आहे पण जसं आपण पेपर कटिंग्ज असतात हां हां तर तसं मी अगदी आरामात करू शकते मॅडम हां

हो हो हो अच्छा हो हो हो नाही मग सकाळी बरोबर बरोबर हां हे तर अगदी छान जमेल कारण पुस्तकांचं ट्रान्सलेशनला ना थोडं बॅकग्राऊंड लागतं या अशा प्रकारचं ट्रान्सलेशन मी केलेलं आहे

सॅलरी ॲज पर युअर रूल द्या मॅम कारण की माझं मला आता त्याच्यात क्षेत्रात आता हळूहळू पाय रोवायचे आहे त्याच्यामुळे सुरुवात तुम्हाला माहिती आहे की साधारण कशी व्हावी आणि इच्छा आहे जाणं येणं सगळं कन्विनियंट मी कोणत्याही प्रकारची अट नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणाल तसं आय विल ट्राय माय लेवल बेस्ट हां माझी गॅरंटी असल्यामुळे ॲज पर युअर रूल तुम्ही मला देऊ शकता

हां हां आणि सुरभी ब्रँड आहे चांगला त्याच्यामुळे मला त्याच्याबरोबर काम करायचं हा एक ॲसेटच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे सॅलरी आणि हा ॲसेट असा दोन्ही विचार करून कृपया माझा विचार करावा आणि माझ्या याच्याप्रमाणे तुम्ही जसं तुमच्या याच्यात बसेल सुरुवात असल्यामुळे मी असं काही बोलणार नाही पण तुम्हाला हां हां हांं हां

अच्छा हां हां

अच्छा अच्छा बरोबर हां हां हो बरं बरं हां हां

बरं हां हां ओके ओके मॅडम गुरुवार फिक्स करा तुम्ही गुरुवार मी ठरवलंच आहे चांगला दिवस आहे तर तुम्ही गुरुवारी माझ्यासाठी ठरवा आणि मी गुरुवारी तुम्हाला सकाळी दहा वाजता अकरा वाजता येऊन भेटते

हो हो अगदी वा खूपच छान आनंद झाला मॅडम तर ठरवा तुम्ही तसं हां गुरुवारचं ठरवा हां भेट

ते खूप महत्त्वाचं आहे मॅडम सगळ्यात या क्षेत्रात जर यायचं असेल तर अनुभव आणि चांगल्या ठिकाणी हा समाधान पण मिळायला पाहिजे अगदी अगदी अगदी वा हां हां बरोबर बरोबर मॅडम हां हां अगदी खूप आनंद झाला याही कॉनव्हर्सेशनमधून आनंद झाला पुढे भेटल्यावर माझा तो आनंद निश्चितच वाढेल मला पण खात्री आणि आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे ओके ओके बाय बाय बाय